धावताना पॉडकास्ट तर मी सहज ऐकत नाही पण संगीत ऐकायला आवडते जसे की मी इंग्रजी गाणीसुद्धा ऐकत असतो सोबतच बॉलीवूडचा विचार केला असता जसं की आता दंगल मूव्ही आहे त्यानंतर चांदनीचौक टू चायनामधले काही गाणे आहे सुलतान मूव्हीमधले तर हे गाणे वगैरे मी ऐकत असतो आणि धावताना खरंच म्हणजे स्फूर्ती येत असते ते गाणे ऐकताना आणि मग कधी कधी जेव्हा मी गाणे ऐकत नाही त्यावेळेस मी रेंडम असा काहीतरी विचार करत असतो आणि माझा जो अटेंशन आहे तो थोडं दुसरीकडे शिफ्ट करायचा प्रयत्न करतो जेव्हा मी थकलेला असतो मुळात काय होते की जेव्हा मी रनिंग करतो आणि असा खूप थकलेला असतो तेव्हा मी स्वतःलाच असं सांगतो आणि सांगतो की आता मी थकलेला नाहीहो किंवा हे जे आहे हे हे शेवट नाही आहे आणखी एक आहे की रिसेंटली मी जेव्हा जॉगिंग करत होतो ना त मी एक ऑडिओ बुक ऐकत होतो त्या ठिकाणी एक स्टोरी होती याची डेविड गॉगेन्सची कांट हर्ट मी त्याची स्टोरी जेव्हा ऐकलं का नाही त्या त्याच्यानं मग मला खूप असं एनर्जेटिक फील व्हायला लागला आणि तो ज्या सिच्युएशनमधून जातो तर त्याच्यासमोर आपण काहीच नाही ह्या गोष्टीचं जेव्हा मला रिअलायजेशन झालं तेव्हा थोडं ते इफेक्टिव्ह आहे इफेक्ट पडला त्याचा खूप सारा जेव्हा त्या त्याच्या जे टिप्स आणि ट्रिक्स मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये इनक्लूड केले सध्या तर पावसामुळे जरा धावणं वगैरे बंदच आहे पण जेव्हा आता सुरू करणार नक्कीच तो ऑडिओ बुक मी पूर्ण ऐकणार